महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात प्राचीन वारसा लाभलेला आहे त्यामध्ये अनेक मंदिरे राजवाडे किल्ले आहेत मंदिरे ही दोन प्रकारची आहेत पहिला प्रकार म्हणजे हेमाडपंथी व दुसरा प्रकार म्हणजे वेसर शैली हेमाडपंथी शैली देवगिरी राज यादवांच्या रा राजवटीत त्यांचे पंतप्रधान पंडित हेमाद्रि पंडित यांनी तेराव्या शतकात वेसर शैलीतून ही शैली विकसित केली आहे काळा दगड व चुन्याचा वापर तसंच मंदिराच्या प्रांगणातील दगडी दीपमाळ ही हेमाडपंथी मंदिरांची वैशिष्ट्य आहेत औंढा नागनाथ जेजुरीचा खंडोबा तुळजापूरचे तुळजाभवानीचे मंदिर पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर ही हेमाडपंथी मंदिराची काही उदाहरणे आहेत दुसरी शैली वेसर शैली यामध्ये दक्षिण भारतीय शैलीचे व उत्तर भारतीय शैलीचे मिश्रण आहे या दोन शैलींचा वापर करून ही मंदिरे बांधलेली आहेत हेमाडपंथी शैलीपेक्षा ही जुनी शैली आहे यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अंबरनाथचे अंबरेश्वर मंदिर खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर ही याची काही प्रमुख उदाहरणे आहेत प्रमुख्याने चालुक्य व शिलाहार राजवटीत या शैलीचा वापर करून मंदिरे बांधलेली आहेत वेरूळ मधील कैलास लेणे हे कैलासनाथाचे मंदिर आहे हे मोनोलिथ म्हणजेच एकाच प्रचंड शिळेतून तयार करण्यात आलेले आहे राष्ट्रकुट राजाने हे मंदिर बांधलेले आहे यामध्ये स्थानिक शैली व द्रविड शैलीचे मिश्रण आढळते आणखी काही मंदिराच्या शैलीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये नागर शैली

गाभाऱ्याचं शिखर किंवा कळस हा सर्वात उंच असतो भीमाशंकर मधील ज्योतिर्लिंगाचे मंदिर हे याचे उदाहरण आहे तसंच आणखी एक प्रकार आहे कोकणी शैली यामध्ये कुणकेश्वर मंदिर हे याचं उदाहरण आहे तसंच द्रविड शैली ह्या प्रकारचे मंदिरं सुद्धा महाराष्ट्रात आढळतात यामध्ये गोपुराचा कळस हा गाभऱ्यापेक्षा उंचा असतो ही अशी वेगवेगळ्या शैलीतील उदाहरणे आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात मंदिरांची सांगता येतील महाराष्ट्रात अनेक राजे सरदार होऊन गेले त्यांचे राजवाडे आजही जतन करून ठेवण्यात आले आहेत त्यातील काही सरकारच्या मालकीचे आहेत तर उर्वरित त्या राजांचे किंवा सर सरदारांचे जे वंशज आहेत त्यांच्या ताब्यात हे राजवाडे आहेत महाराष्ट्रात वेगवेगळी वस्तू संग्रहालयं आहेत वेगवेगळ्या विषयाला अनुसरून महाराष्ट्रात ही वस्तू संग्रहालये तयार करण्यात आलेली आहेत मुंबईमध्ये रिझर्व बँकेचे संग्रहालय हे चलनाशी संबंधित वस्तू संग्रहालय आहे यामध्ये चलनाशी संबंधित अनेक बाबी आपल्याला त्या वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतात तसंच नॅशनल मेरीटाईम म्युझियम हे मुंबई येथे आहे हे संग्रहालय नौदलाने तयार केलेले आहे नौदलाच्या संबंधित अनेक वस्तू जहाजांचे प्रकार यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय हे मुंबई येथे आहे प्राचीन स्थापत्य वास्तुशास्त्र वास्तुकला पेंटिंग्ज चित्रकलेचे नमुने हे ह्या वस्तू संग्रहालयात आहेत महात्मा फुले वस्तू संग्रहालय पुणे यामध्ये हस्तकला हस्तोद्योग तसेच विविध प्राण्यांच्या पेशीरचना यात आहेत ज्यांना प्राण्यांच्या पे पेशीरचनेचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं संग्रहालय आहे आदिवासी संग्रहालय पुणे आदिवासी जमातींविषयीची माहिती या संग्रहालयामधून आपल्याला मिळते आदिवासी वापरत असलेल्या विविध वस्तू या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत ए एकंदरीत आदिवासींचा इतिहास आदिवासींची संस्कृती या वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय पुणे या संग्रहालयात वीस हजारपेक्षा जास्त पेंटिंग्ज ठेवण्यात आलेली आहेत या अशा प्रकारची अनेक वस्तू संग्रहालये महाराष्ट्रात आहेत तसंच बऱ्याच जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये पुरातत्व विभागाने वस्तू संग्रहालये विकसित केलेली आहेत त्या त्या भागाचा विचार करून किंवा त्या त्या भागाला अनुसरून ही वस्तू संग्रहालये पुरातत्व विभागाने जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये विकसित केलेली आहेत इतिहासाच्या अभ्यासकांच्यासाठी ही वेगवेगळी वस्तू संग्रहालये ही मोठी पर्वणी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत यामध्ये भुईकोट किल्ले जलदुर्ग गिरीदुर्ग अशा प्रकारचे अनेक किल्ले महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात भुईकोट किल्ल्यांच्यामध्ये अहमदनगर अकोला चंद्रपूर चां चांदागड चाकणचा किल्ला असे काही प्रसिद्ध भुईकोट आहेत हे सपाट प्रदेशावर जे किल्ले बांधले जातात त्याला भुईकोट असे संबोधले जाते अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे भुईकोट किल्ले पाहायला मिळतात त्या त्या काळातील राजे असतील किंवा सरदार असतील त्यांनी हे भुईकोट किल्ले बांधलेले आहेत गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेले किल्ले वेगवेगळ्या डोंगर रांगांमधील डोंगरांच्यावर अनेक गिरीदुर्ग आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये पन्हाळा विशाळगड तोरणा रांगणा राजगड प्रतापगगड अशी काही किल्ल्यांची उदाहरणे आपल्याला सांगता येतील या किल्ल्यांमध्ये अंधार कोठड्या अंबारखाने औषधखाना रथखाना कडेलोटची जागा खंदक जामदारखाना विहिरी तलाव तट दारूची कोठारे नगारखाना फरासखाना बुरुज असे असतात त्या त्या किल्ल्यांमधले राहणाऱ्या लोकांना त्यांचं दैनंदिन जीवन सुखकर व्हावं यासाठी अशा प प्रकारच्या जागा किल्ल्यांच्यामफरासखाना तयार केलेल्या असतात तसंच किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी एकत्रित ठेवण्यासाठी सुद्धा अशी अशा काही जागा ह्या किल्ल्यांच्यामध्ये उपलब्ध करून दिल्या जात असत तिसरा प्रकार आहे जलदुर्ग यामध्ये किल्ला हा चोहोकडून समुद्राच्या पाण्यामध्ये असतो असे किल्ले साधारणपणे आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाहायला मिळतात त्याच्यामध्ये अलिबागचा किल्ला मुरुड जंजिरा सिंधुदुर्ग अर्नाळा असे काही किल्ले आहेत वेगवेगळ्या राजांच्या राजवटीमध्ये हे वेगवेगळे किल्ले बांधण्यात आलेले आहेत शत्रूपासून संरक्षण करणे किंवा शक शत्रूनं आक्रमण केल्यानंतर एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी हे अशा प्रकारचे किल्ले महाराष्ट्रामध्ये अनेक राजांनी त्यांच्या राजवटीमध्ये तयार केलेले आहेत